हा बोला अच्छा ओके किती वर्षाचा मुलगा आहे तुमचा हं अच्छा ओके ओके ओके म्हणजे किती कोणत्या क्लासला के जी वनला करायची आहे की के जी टूला अच्छा के जी टूला ॲडमिशन करायची आहे का ओके आमच्याकडे के जी वनपासनं होते ॲडमिशन आणि पाच वर्षापासून ॲडमिशन होत आहे मुलांची आणि हा हा तर अजून काय हवं होतं म्हणजे तुम्हाला पूर्ण प्रोसेस पाहिजे का म्हणजे काय आहे आमच्याकडं ते अच्छा ओके तर आमच्याकडे बघा तीस हजार रुपये फीस आहे शाळेची एक वर्षाची आणि परत बसेसची सुविधा आहे शाळा राहणार आहे नऊ ते दोनपर्यंत शाळा राहणार आहे आमच्याकडे आणि हा आणि त्याच्यामध्ये मुलांना ॲक्चुअली त्याच्यामध्ये मुलांना भरपूर खेळसुद्धा शिकवले जाणार स्पोर्ट वगैरे सगळ्या गोष्टी हा आणि तुमच्या त्या ॲडमिशन करण्यासाठी तुमच्या दोघांच्या म्हणजे आईवडिलांचे आधार कार्ड पॅनकार्ड परत मुलांचा जल्माचा दाखला ह्या सगळ्या गोष्टी लागेल आणि तुम्ही वर्षातून दोनदा म्हणजे फीस एका दमाने जर तुम्हाला तीस हजार रुपये पेड नाही करता आला तर तुम्ही दोनदा पेड पेड करू शकता फीस पंधरा हजार अगोदर आणि पंधरा हजार नंतर

आणि त्यामध्ये तुमची पॅरेंट्स मीटिंग घेतल्या जाणार मुलाला पण बोलवलं जाणार हा म्हणजे तो किती हुशार किती बोलू शकतो तो मुलगा हा ह्याची हा ह्याची थोडी आम्ही चाचणी घेणार आणि त्यानंतर तुमच्या ॲडमिशन प्रोसेस आम्ही करूया तर तुम्ही एक काम करा आमच्याकडं येऊन अगोदर भेटा तिथनं फॉर्म फिलअप करून द्या आणि काही डॉक्युमेंटशन वेरीफिकेशन वगैरे करूया अगोदर आणि ते हा ते झाल्यानंतर तुम्हाला सगळी प्रोसेस सांगण्यात येईल आणि मुलाला हा नवीन नवीन प्रकारचे गेम्स आहे तुम्ही शाळेचा आवार शाळा वगैरे पण बघू शकता गार्डन परत खेळण्यासाठी प्लेग्राउंड वगैरे सगळी सुविधा आमच्या शाळेमध्ये राहणार आहे हा मुलांच्या आम्ही वर्षातून टेस्ट पण घेत असतो एक्झाम घेत असतो त्याच्यामधून पण म्हणजे मुलं किती शिक्षित म्हणजे मुलांना कितपत समजलेलं आहे याबद्दल पण आम्ही ह्या सगळ्या गोष्टी टेस्ट करत असतो त्यानुसार त्या मुलाला शिकवण्यासाठी टीचर असतात जर कोणता मुलगा कुठल्या विषयामध्ये कमी असेल तर त्याच्यावर जास्त आम्ही भ भर देत असतो

तर तर तुम्ही एक काम करा अगोदर शाळेला येऊन भेटा विजिट करा आम्हाला हा जे मी सांगितले हा मी जे डॉक्युमेंट सांगितले ते सगळे घेऊन या आणि स्टार्टिंगला तुम्ही हाफ फी जी आहे ती पेड करा शाळेला आणि नंतर बाकी बॅलेन्सवाली जी राहणार ते सिक्स मंथनंतर दिली तरी चालते हा हा आणि हा जर तुम्ही जर तुमच्या मुलाला स्वतः शाळेमध्ये आणून देणार आणि घेऊन जाणार तर त्याचे पैसे आम्ही कमी करूया हा बसेसची सुविधा तशी आमच्या शाळेकडेच आहे पण जर तुम्ही स्वतः मुलाला घेऊन जाणार आणि आणून देणार तर त्यासाठी आम्ही थोडे हा ती जी प्रोसेसचे ट्रॅवलिंगचे पैसे आहे ते आम्ही कमी करू हा हा ठीक आहे चालेल मग तुम्ही एक काम करा उ उद्याला येऊन भेटा मला सगळं मग मी समजावून सांगते तुम्हाला ठीक आहे ठीक आहे ओके हा